सकाळी मी पाचला उठते त्यानंतर मी सकाळी ब्रश वगैरे केला की धावायला जाते आणि शूज वगैरे घालते लोअर वगैरे घालून सगळं फ्रेश होऊन सकाळी धावायला जाते त्यान आणि तिथे मी रोडवरून आणि रोडवर धावता धावता मग ग्राउंडवर जाते ग्राउंडवर जास्त प्रॅक्टिस करते धावण्याची आणि नंतर मग तिथं गेलं की मग त्यावर तिथं मग व्यायाम वगैरे क केल्या जाते आणि नंतर मग व्यायाम क म्हणजे असा भरपूर प्रकारचा व्यायाम केला जाते तिथे आणि जास्त प्रकारे तर मी ट्रेनिंग तर धावण्याचीच घेते